बोला की सर

त्यासाठी म् तुम्ही हॉस्पिटलला व्हिजिट करणार आहेत का बर बर बर बर मग तिथल्या मग काम करा तोपर्यंत तिथल्या जवळपासच्या मेडिकलला जाऊन एक दोनतीन प्रकारची औषध सांगतो मी ते तेवढं तुम्ही घ्या जसे की म् ॲमॉक्सिक्लाव्ह एक घ्या टॅब्लेट सकाळ संध्याकाळ दोन टाइम घ्या ती त्याच्यानंतरनं चेस्टॉन कोल्ड म्हणून टॅब्लेट आहे ती सकाळ दुपार संध्याकाळ जेवण करून घ्या आणि साधारण त्यांच्यापाशी कुठलं जे काही ॲव्हेलेबल असेल कफ सिरप ते पण तीन टाइम घ्या सकाळ दुपार संध्याकाळ आणि तुम्हाला काही पित्ताचा त्रास वगैरे काय बर बर मग ह्या मेडिसिनसोबत एक तेवढं एक ॲडिशन करा पित्ताची एक टॅब्लेट घ्या सकाळी उपाशीपोटी घेतली तरी चालेल तुम्हाला आणि तेलकट आंबट काहीही जास्त खाऊ नका हां आणि म् मी थोडंसं वाफ घ्यायचं वाफ एक घ्या त्याच्यामध्ये आणखीन वाफ घेतलं तर सकाळ संध्याकाळ वाफ घ्या म्हणजे बेटर राहील त्याच्यातून आप हं आणि ह्या सग् सर्व मेडिसिन कमीत कमी एक पाच दिवस घ्या पाच दिवसानंतरनं वाटलंच तुम्हाला तर मग मला परत फोन करू शकता तुम्ही हो हो पाच दिवसांचा पूर्ण करा कोर्स हो हो चालेल हो